हो हो हा बोला ना

कशा काय वाटल्या म्हणजे काही नाही ते नाल्या नाल्या जे बांधल्या त्यात त्याचं काहीच नाही त्याच्यावरून पाणी चाललं व्यवस्थित बांधकाम झालं नाही आणि त्याची साफसफाई व्यवस्थित होत नाही खूप मच्छरं वगैरे राहते पावसाळ्यात आणि त्याचे हे नाही होत आणि पाणी जे सरळ गावाच्या बाहेर जातं ते सांडपाणी वाहतं ते काही नाही गावातच चाललं आणि काही काही ठिकाणी तर तिथेच असं थांबून राहिलं व्यवस्थित नाही बांधण्यात आल्या नाल्या नाही नाही नाही तुम्ही दुरुस्त कराल पण आता जे सध्याचे जे आहे वातावरण ते सध्या देण्यासारखं नाही ना मत देण्यासारखं नाही आहे ना कारण की जे तुम्ही शाळा बांधली तर ते शाळेच्या छपरावरून पाणी गळून राहिलं पोरायचे पुस्तकं ओले होऊन राहिले व्यवस्थित झालं तुम्ही माल बरोबर नाही आणून दिला ते काय तर पाणी गळत आहे पोऱ्याचे पुस्तकं ओले काही काही मुलांना बसाय बसते ते चटयावर ते चटया ओल्या होऊन राहिल्या आणि जे पाण्याची जी टाकी बांधली ते तर पाण्याच्या टाकीमध्ये तुम्ही माहीत नाही व्यवस्थित गढूळ गढूळ पाणी येते पाण्याच्या टाकीमध्ये सगळे लोकं बीमार पडून राहिले गढूळ पाण्यानं ते तुम्ही सांगितल्याशिवाय तसं होणार नाही ना ग्रामपंचायतमध्ये अर्जही टाकले आणि सगळंच काही केलं तरी मला वाटत नाही काही तुम्हाला मतदान देईन बा म्हणून आणि पुढच्या वेळेस येईन बा म्हणून